अमरावती अमरावती शहर हे प्रसिद्ध शहर आहे मेन म्हणजे फिरण्यासाठी येथे अंबादेवीचे प्रसिद्ध मंदिर आहे तिथे मंदिरामध्ये म्हणजे वेगवेगळी दुकाने लागली आहेत कुठे ओटीचे दुकाने आहेत तर कुठे भांड्याची दुकाने आहेत तर कुठे रांगोळीची दुकाने आहेत तर कुठे कपड्याची दुकाने आहेत अशाप्रकारे तिथे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे दुकाने लागले जातात बांगड्यांची दुकाने आहेत त्याच्यामुळे जे पर्यटक बाहेरून येतात आमच्याकडे म्हणजे फिरायला मंदिर वगैरे बघायला मंदिरातून दर्शन केल्यानंतर जे सामान वगैरे खरेदी करतात त्याच्यामुळे आमचे जे फायदे होतात म्हणजे जसं की कोणी जर ओटी घेतलं तर त्याच्यात फायदे होते जर कोणी बांगडी घेतली तर त्याच्यात फायदे येतात आणि जर समजा कोणी फिरायला आलं जसे इथे हॉटेल पण आहेत हॉटेलमध्ये कोणी कोणी राहतात बाहेरून आलेले म्हणजे जे जाऊ शकत नाही ते येथे राहू शकतात आणि मेन म्हणजे अमरावती म्हटलं की हा शहर म्हणजे फिरण्या वगैरेसाठी खूप छान आहे त्याच्यानंतर तसेच चिखलदरा पण फिरण्यासाठी खूप चा चांगली जागा आहे तिथे फिरायला गेल्यानंतर रस्त्यांनी जातानाच तिथे भुट्ट्याची दुकानं लागतात जसे गरीब लोक अशे भुट्टे वगैरे घेऊन बसतात त्यांना जे बाहेरचे पर्यटक वगैरे येतात ते त्यांच्याकडून भुट्टे वगैरे घेतात भुट्टे घेतल्यानंतर समजा ते त्यांची इन्कम होते त्याच्यानंतर चिखलदऱ्याला गेल्यानंतर तिथे घोडे वगैरे असतात गाडी वगैरे असतात ते म्हणजे बाहेरचे जे लोक जातात तिथे ते घोडे घोडेस्वारी करते तर कोणी गाडीची सवारी करते तर कोणी असेच फिरतात म्हणजे अशी अशाप्रकारे जे बाहेरचे लोक आपल्याकडे फिरायला येतात किंवा फिरायला जातात त्यांच्याकडून आपल्याला फार काहीशी मदत पण होते आणि आपली इन्कम होते